कसं आहे याच्यामध्ये मारुती सुझुकी जर आपण बघायला गेलो तर याच्याआधी फक्त अरेना एक नेटवर्क होतं त्याच्यामध्ये अरेनामध्ये नॉर्मल अल्टो त्यानंतर वॅगनार अल्टो के टेन त्यानंतर स्विफ्ट डिझायर त्याच्यानंतर मग तुम्ही ब्रिझा आली अर्टिका झाली या सगळ्या गाड्या त्याच्यामध्ये येतात नॉर्मली तुम्ही यांच्यामध्ये बघितलं तर प्रत्येकामध्ये असे चार चार मॉडेल येतात ज्याच्यामध्ये एल एक्स आय व्ही एक्स आय झेड एक्स आय झेड एक्स आय प्लस अशा गाड्या येतात त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात त अल्टोपासून बेसिकपासून सुरवात केली तर अल्टो अप्रॉक्सिमेट एक साधारण पाच साडेपाच लाखापर्यंत ती मिळते आणि जर टॉप मॉडेल जर आपण बघायला गेलो ब्रीजासारखा तर ॲप्रॉक्सिमेटिक पंधरा लाखापर्यंतचे टॉप मॉडेल येते आणि याच्यामध्ये आपण अर्टिगा घेऊ लागलो याच्यामध्ये अर्टी प्रत बहुतेक गाड्यांमध्ये आपल्याला सी एन जी वेरियंट ॲवेलेबल आहे मारुती सुजुकीने डिझेल वेरियंट कधीच बंद केलेले आहेत दोन हजार अठराला बंद केलेत पण त्यानंतर मग फक्त सी एन जी वेरियंट आणि पेट्रोल वेरियंट याच्यामध्ये अवेलेबल आहे जसं की सी एन जी वेरियंट आपण बघायला गेलो आपल्याला अल्टोमध्ये सी एन जी मिळतो वॅगनरमध्ये मिळतो सिलेरिओमध्ये सी एन जी मिळतो स्विफ्टमध्ये सी एन जी मिळतो त्यानंतर डिझायरमध्ये सी एन जी मिळतो त्याच्यानंतर आणखी डिझायरमध्ये आणखी टी परमिट पण गाड्या मिळतात आणखी जर आपण त्यामध्ये बघायला गेलो तर तुम्हाला आता ब्रिझामध्ये सी एन जी आलेला आहे आर्टिगामध्ये आत्तापर्यंत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात सक्सेसफुल सेव्हन सीटर गाडी म्हटल्यानंतर अर्टिगाच येते प्रत्येक पाच गाड्यांमध्ये एक गाडी ही अर्टिगा असते मार्केटमध्ये तर अशा सगळ्या गाड्यांमध्ये सी एन जी येते नॉर्मली अर्टिका पण आर्टिकासारखी आधी गाडी जर बघितली आपण तर अर्टिकामध्ये पण आपल्याला जवळजवळ कंपनी सत्तावीसचा मायलेज क्लेम करते पण मिळताना ते आपल्याला मायलेज आपल्याला जवळजवळ मिळतं ते सव्वीस पंचवीस असं मायलेज मिळतं सगळ्याच गाड्यांमध्ये सी एन जी आहे आणि दुसरं नेटवर्क म्हणजे त्याच्यामध्ये नेक्सा नेटवर्क आता जर नेक्सा नेटवर्कमध्ये आपण बघितलं तर थोड्याशा प्रिमियम सेगमेंटच्या मारुतीच्या ज्या गाड्या आहेत ते आपल्याला नेक्सा नेटवर्कमध्ये मिळतात नेक्सा नेट नेटवर्क जर आपण बघितला तर नेक्सा नेटवर्कमध्ये बेसिक जी गाडी आहे ही सगळ्यात कमी किमतीची आहे ती अप्रॉक्सिमेट सात ते साडेसात लाखपासून स्टार्ट होते जिचं नाव आहे एग्निस आता त्या इग्निसमध्ये बघितलं तर इग्नीसमध्ये आपल्याला ओन्ली फॉर पेट्रोल वेरियंट आपल्याला फक्त मिळतं याच्यामध्ये आपल्याला सी एन जी वेरियंट मिळत नाही त्याच्यानंतर आणखी थोडंसं जर आपण बजेट वाढवत आहे तर बजेट वाढवल्यानंतर त्याच्यामदे आपल्याला बलेनो सेगमेंट आहे फ्राँस सेगमेंट आहे बलेनोमध्ये आपल्याला टोटल चार सेगमेंट मिळतात त्या त्यामध्ये सिगमा सेगमेंट जे आहे ते सगळ्यात बेसिक सेगमेंट आहे सिगमा आहे डेल्टा आहे त्याच्यावर आणखी बजेट वाढलं तर झिटा वेरिंट आहे झिटाच्यावर जर आपल्या टॉप वेरियंटची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याकडं अल्फा वेरियंट आहे असे टोटल सगळे वेरियंट त्याच्यामध्ये मिळतात आणखी थोडं जर बजेट वाढवलं तर तुम्हाला फ्रॉन्स येतात तर फ्रॉन्समध्ये कसे दोन प्रकारचे इंजिन आहेत एक नॉर्म नॉर्मल इंजन आहे जो नॉर्मल वन पॉईंट टू लिटरचं इंजन आहे आणि एक दुसरं बूस्टर झिट इंजन आहे ज्याच्यामध्ये टर्बो बूस्टर झिट इंजन आहे जे वन लिटरचं आहे आणि या याच्यामध्ये कसं वन लिटरचे जे इंजिन आहे ते झिरो टू हंड्रेड क्रॉस करण्यासाठी आपल्याला जवळजवळ आठ ते नऊ सेकेंद लागतात त्या बूस्टर जेट इंजिनमध्ये आणि या गाडीचा मायलेज पण चांगलेला आहे याच्यामध्ये आणखी जर आपण त्याच्यावरचं फ्रॉन्सपेक्षा आणखी थोडंसं जर बजेट आपण वाढवलं तर फ्रॉन्सनंतर आपल्याला जी गाडी येते ती येते ग्रँड विटारा जर ग्रँड विटारा जर आपण बघत असतो तर ग्रँड विटारा पण आहे जे तेरा लाखापासून बेसिक मॉडेल आहे पण टॉप मॉडेल जर आपण बघायला गेलो तर टॉप मॉडेल आपल्याला जवळजवळ तेवीस लाखापर्यंत आपल्याला टॉप मॉडेल जातो तेवीस साडे तेवीसच्या आसपास आता या नेक्सा नेटवर्कमध्ये पण काही गाड्या सी एन जी आहेत काही गाड्या पेट्रोल आहेत पण ही ग्रँड विटारा जी गाडी आहे त्याच्यामध्ये आणखी एक सेगमेंट येतो तो ई सी वी टी सेगमेंट येतो याच्यामध्ये स्ट्राँग हायब्रिड म्हणजे स्ट्राँग हायब्रिड आहे तर स्ट्राँग हॅबिट वर्किंग कसं करायचं म्हणजे म्हणजे तुम्हाला फक्त एकच गोष्टी लक्ष ठेवायची आहे ही गाडी जास्तीत जास्त सिक्स्टी पर्सेंट ही गाडी बॅटरीवरतीच चालते चाळीस टक्के ही गाडी फक्त पेट्रोलवरती चालते आणि जर याच्यामुळे टोटल जर आपण बघितलं कंपनी अठ्ठावीसचं मायलेज करते स्ट्राँग हायब्रिडला आणि गाडी अठ्ठावीसचा मायलेज देतो स आता बऱ्याच कस्टमरने आम्हाला स्वतः फीडबॅक असा दिलेला आहे की कस्टमरला तीस पण देते बत्तीस पण देते याच्यामध्ये बरेचशे असे सेगमेंट आहेत स्ट्राँग हायब्रिडमध्ये पण दोन सेगमेंट येतात जेटा प्लस आहे अल्फा प्लस आहे असे दोन सेगमेंट त्याच्यामध्ये येतात आणि ग्रँड विटारामध्ये जर आपण बघितलं तर सिग्मा मॉडेल आहे डेल्टा मॉडेल आहे झिटा मॉडेल आहे त्याच्यानंतर मग अल्फा मॉडल आहे हे फक्त पेट्रोल सेगमेंटमध्ये आहेत जर आपल्याला स्ट्राँग हायब्रिडमध्ये जायचं असेल तर झीटा प्लस आणि अल्फा प्लस असे दोन टोटल सेगमेंट येतात याच्यामध्ये याच्यानंतर जर तुम्हाला हार्ड ड्राईव्ह करायची असेल रफ रोडिंग करायची असेल ऑफ रोडिंग करायची असेल तर आपल्याकडे सगळ्यात सुंदर मॉडेल येतात जिमने आणि त्या जिमनीमध्ये जर आपण बघितलं तर त्या जिमनीमध्ये आपल्याला टोटल दोन वेरियंट येतात ज्याच्यामध्ये आपल्याला झिटा आहे अल्फा आहे याच्यामध्ये झिटा अल्फा अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये गोष्टी आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पण जर बजेट वाढवतो आहे तर आपल्याला जर सिक्स सीटर गाडी हवी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडं एक्स एल सिक्स नावाची एक सुंदर गाडी आहे याच्यामध्ये आपल्याला सिक्स सीटर ऑप्शन ॲवेलेबल आहे म्हणजे आर्टिकासारखीच आहे जवळजवळ आर्टिकापेक्षा थोडीशी एकात दोन इंच मोठी असेल पण जवळजवळ आर्टिगासारखीच आहे फक्त मधल्या सीट ज्या असतील त्या मधल्या सीट याच्या कॅप्टन असतात कारण प्रीमियम सेगमेंटच्या गाडी असल्यामुळे तुम्हाला कस्टमरला फील पण प्रीमियम देणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्यामुळे ती सिक्स सीटर गा ठेवलेले आहेत बाकी गाडीचं इंजिन वगैरे सगळं सगळं सेम टू सेम अर्टिगासारखं असेल गाडीचं मायलेज सेम टू सेम अर्टिगा असेल याच्यामध्ये सुद्धा सी एन जी ऑप्शन ॲव्हेलेबल आहे त्याच्यानंतर जर आपण आणखी थोडंसं बजेट वाढवतो आहे तर ॲप्रॉक्सिमेट एक साधारण एकोणतीस लाखापासून सुरू असलेली गाडी आणि चौतीस लाखाला टॉप मॉडेल असलेली गाडी इनविक्टो इनविक्टो ही गाडी अशी आहे म्हणजे इनोवा हायक्रॉस आणि इनवेक्टो या दोन्ही सेम गाड्या आहेत फक्त दोन्ही गाड्यांचं इंजिन सेम असेल आणि दोन्ही गाड्यांचं फक्त लोगो वेगळं असेल बाकी सगळं सेम असेल याच्यामध्ये जर प्रायझिंग वाईज बघितलं तर इनवेक्टोपेक्षा इनोवापेक्षा इन्विक्टो ही गाडी कमीत कमीत तीन ते साडेतीन लाखाने जास्त आहे आणि याच्यामध्ये इनव्हिटो पण गाडी आपल्याला सेम तुम्हाला जी स्ट्राँग आरावेड आहे ती सेम ग्राइंडासारखं वर्क करते त्याच्यामध्ये पण बॅल्टीएम बॅटरी असते आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आणखी याच्यामध्ये पण ह्या गाडीमध्ये आपल्याला कंपणी एकवीस बावीसचं माईल क्लेम करते तेवढी देते सुद्धा गाडी आणि प्रीमियम सेगमेंटमधली ही सगळ्यात मोठी गाडी आहे याच्यामध्ये मारुती सुजुकीमध्ये अशा आणखी म्हणजे टोटल हे दोन चॅनल सोडून आणखी दोन चॅनल वेगळे आहेत जे तुम्हाला ट्रू वॅल्यू डिपार्टमेंट आहे आणि त्यानंतर जो आपलं मारुती ड्रायविंग स्कूल डिपार्टमेंट आहे आता हे दोन सेक्टर वेगळे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं अरेना झालं नेक्सा झालं त्याच्यानंतर ट्रू व्हॅल्यूकडे जर आपण बघितलं तर अरेना नेक्सामध्ये आपण ज्या नवीन गाडी विकतो पण बऱ्याचशा कस्टमरना जुन्या गाडी विकण्यासाठी जी बाहेरची कसरत करावी लागते ती हॅसल फ्री सर्विस तुम्हाला मारुती सुजूकी मध्ये आणि मारती सुजूकी अरेना आणि नेक्सामध्ये ट्रू व्हॅल्यू डिपार्टमेंट तुम्हाला देतो म्हणजे जर तुम्हाला जुनी कुठली गाडी तुमची विकायची असेल तर ती गाडी आपण परचेस करतो त्या गाडीचं व्यवस्थित ॲक्चुअल वॅल्युएशन करतो वॅल्युएशन करून ती गाडी आपण घेतो आणि त्या गाडीचं पेमेंट कस्टमरला न देता ॲज अ नवीन गाडीचं डाऊन पेमेंट म्हणून आपण आपल्याजवळ ठेवतो आणि ते डाउन पेमेंट आपण बाकी लोन करून आपण कस्टमरला देतो पूर्ण नवीन गाडी याच्यामध्ये आम्ही ज्या ट्रू वॅल्यूमदे गाड्या घेतो या ट्रू वॅल्यूच्या गा गाड्या आम्ही कस्टमरला परत ज्या कस्टमरना रिक्वायरमेंट असते की बाबा सेकंड कार पाहिजे सेकंड हँड कार पाहिजे तर ते आपण त्या कस्टमरना ऑफर करतो असं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आणखी एक जर बघितलं तर याच्यामध्ये आपलं मारुती ड्रायविंग स्कूल एक्झाम्पल जर एखादे कस्टमर गाडी घेणार असेल त्याच्या फॅमिलीमध्ये कुणाला जर गाडी शिकायची असेल म्हणजे तुम्हाला एका रूफखाली या सगळ्या सुविधा आपण मारुती सुजुकीमध्ये ॲव्हेलेबल करून दिलेले आहेत म्हणजे एका रूफखाली तुम्हाला मारुती ड्रायविंग स्कूल याच्यामुळे तुमच्या फॅमिली मेंबरला किंवा तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर मारुती ड्रायविंग स्कूल ऑप्शन आहे ही ते गाडी शिकवून पूर्ण दिली जाते लायसन वगैरे सगळं काढून दिले जातं या एका वन रूफमध्ये आणखी जर दुसऱ्या याच्यामध्ये गोष्टी बोललो आपण तर दुसऱ्या गोष्टी या टोटल ऑर ओवरऑल मारुती सुजुकीमध्ये याच्यामध्ये मारुती सुजुकी आत्ता सध्यापर्यंत टॉप वनची कंपनी आहे ज्याच्यामध्ये याचं मारुती सुजुकीचं नेटवर्क ऑल ओवर इंडियामध्ये जवळजवळ शेहेचाळीस टक्के मार्केट जे मारुती सुजुकीचं आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मारुती सुजुकीमध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्यात सक्सेसफुल गाड्या म्हणजे अर्टिगा आहे वॅगनार आहे त्यानंतर डिझायर आहे आणि त्याच्यानंतर मग आपले सर्विस सेंटर आहेत आपल्या ऑल ओवर इंडियामध्ये तुम्ही कुठल्याही कंपणीचं मारुती सुजुकी जर बघा तर ऑल ओवर इंडियामध्ये सर्वात जास्त सर्व्हिस सेंटर म्हणजे तुम्ही नॉर्मल खेडापाड्यात जरी गेलात तरी मारती सुजूकीचा ऑथोराईज सर्व्हिस सेंटर तुम्हाला तिथे मिळेल दुसरी गोष्ट प्रत्येक दहा ते पंधरा किलोमीटरवरती मारुतीचं सर्व्हिस सेंटर आणि बॉडीशॉप या सगळ्या गोष्टी ॲवेलेबल आहेत हां आणि बा बाकीच्या बाकीचे जर तुम्ही मॉडेल बोललं नॉर्मल तुम्ही सिटी सिटीसारखे एरियामध्ये जर बघितलं तर तुम्हाला होंडा असेल टोयोटा असेल त्यानंतर किया असेल त्याच्यानंतर हुंदाई असेल यांचे तुम्हाला शोरूम्स किंवा वर्कशॉप किंवा सर्विस सेंटर हे तुम्हाला सिटीमध्ये मिळतील पण तुम्हाला अर्बन म्हणजे रुरल एरियामध्ये तुम्हाला त्या गोष्टी मिळणार नाहीत त्यामुळे मारुती सुजूकी हा एक ब्रँड आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि आत्तापर्यंत लोकांनी त्याला त्याच्याबद्दल भरपूर ट्रस्ट दिलेला आहे